लांब पल्ल्याची बाईकिंग प्रवास निरोगी करण्यासाठी आपण हेल्मेटचा वापर करायला पाहिजे म्हणजे हवा लागून हे होत नाही आणि पाणी आपल्याला बिसलेरीचे पाणी घ्यायला पाहिजे आणि आवडता म्हणून तुम्हाला बाईक चालवताना पाठदुखी होते थोडासा त्रास होतो पाठदुखीचा आणि तो त्रास थोडासा सहन करायला लागतो कारण लांब पल्ल्याला जाण्यासाठी त्रास होतोच जवळच्या जवळ समजा ते त्रास नाही होत पण लांबच्या पल्ल्याला पाठदुखीचा त्रास होतो आणि खाद्यपदार्थ म्हणाल तर खायला तेलकट हे असं म्हणजे बाईक चालवत असताना ते जसे पदार्थ खायला चालत नाहीत हे आपले फळ हे असे तेच खायला चालतात